हॅलो बोला ना हो आहे ना आहे ना मॅम हो आहे ना मॅम भेटतील आपल्याकडे सगळे आप तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा मॅम तुम्हाला कोणती कंपनी पाहिजे एल ई डी पण आहे आमच्याकडं मॅम मॅम असेल दहा दहा इंचीचं असेल हो भेटू शकता मॅम पण बघावं लागेल मला आहे की नाही आत्ता अव्हेलेबल मॅम त्याची साधारणतः फिफ्टी टू थाउजंड आहे कुलर पण आहे मॅम हो वॉशिंग मशिन पण आहे मॅम तुम्हाला कोणत्या कंपनीची पाहिजे आहे ते सांगा हो मॅम तसे पण आमच्याकडं सगळे ब्रँडेड कंपणींचेच आहे मग तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे हो मॅम तुम्ही येऊन जा बघा तुम्हाला काय काय पाहिजे आहे ते हो मॅम बील पेमेंट होईल व्यवस्थित आणि आमच्या इकडे डिस्काउंट पण चालू आहे मॅम तुम्ही जर टी वी घेतला मॅम तुम त्यावर तुम्हाला एक हजारचं डिस्काउंट भेटून जाईल हो मॅम मॅम त्यावर तुम्हाला तीसपर्यंत गेलीत त्यावर तुम्हाला शेव्हंटी फाईव टू एटी पर्सेंट डिस्काउंट भेटून जाईल येऊन जा मॅम तुम्ही आणि आमच्याकडे ऑफर आहे एक जर तुम्ही टी वी घेतलात त्यावर तुम्हाला स्मार्टवॉच फ्री भेटतं आहे त्यानुसार मॅम तुम्ही येऊन जा हो मॅम आहे ना गॅरेंटी आहे वन ईयरची गॅरेंटी आहे मॅम मॅम टी वीवरती सहा महिन्यांची आहे आणि फ्रीजवरती एका वर्षाची आहे मग तुम्ही एकदा येऊन जा मॅम आमच्या शॉपवर बघा तुम्हाला काही काही चॉईस होत आहे ते मॅम इस्त्रीजची प्राईस जशी घेतली तशी तुम्ही जास्तच ब्रँडेड घेतली तर तीन हजारपर्यंत तर बसेल तुम्हाला हो हो मॅम अजून मॅम आमचं शॉप सकाळी दहा वासता ओपन होतत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतं हो मॅम मॅम आपल्या इथं संगमनेरमध्येच आहे मॅम संगमनेरमध्ये मालपाणी कॉलेज आहे ना त्याच्यासमोरच आहे आपलं शॉप तुम्ही येऊन जाऊ शकता कधी पण हो मॅम टाकते मी तुम्हाला लोकेशन आणि तुम्हाला याव्यतिरिक्त अजून काही पाहिजे असेल तर सांगून ठेवा तसं जर अव्हेलेबल नसंन तर मी सांगते अव्हेलेबल करून ठेवण्यासाठी हो मॅम चालेल मॅम मग अजून काही आपल्याला अजून मग आता फ्रीज झालं ऑशिंग मशिन झालं मिक्सर पण भेटू शकतं चांगल्या ब्रँडेड कंपनीचं हो नाही म्यॅम आमच्याकडं सगळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच भेटतात ठीक आहे मॅम चालेल ठीक आहे चालेल